मराठी भाषेचा हा वाप वापर आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने करू शकतो ही मराठी भाषा ही आपली बोलीभाषा आहे त्याचबरोबर आपण त्या बोली भाषेला आपण इंटरनेटच्या साह्याने जोडू शकतो त्या ते कशी गतिमान करायचे आहे हे आपल्याला सगळ्यांना दाखवायचं आहे त्यामुळे आपण तंत्रज्ञाचा मराठी भाषेवर आपण उपयोग करणार आहोत ते पण कशासाठी उ उपयोग करून इंटरनेटचा ब त्यामुळे बदलू शकतो हे आपण दाखवून देणार आहेत मराठी बोली ह्या भाषा सर्व सामान्य आहे त्यामध्ये आपण तं तंत्रज्ञानाच्या मदतीने इंटरनेटचा उपयोग करून पुढच्या प पिढीला आपण बदलू शकतो हे आपण आपल्याला दाक करून दाखवायचं आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने मराठी भाषेचा वापर करायचा आहे आपल्याला त्यामुळे ती ही आपली मराठी भाषा आपण सगळ्यांना लोक लोकांपर्यंत पो पोचवायचा आहे त्यामुळे आपण इंटरनेटचाही उपयोग करणार आहोत मराठी भाषा ही सर्वत्र प्रसार करायचा आहे आपल्याला मराठी भाषेचा हा इंटरनेटच्या मदतीने आपण कुणापर्यंत तळागाळापर्यंत पोचवू शकतो ही आपल्याला मराठी भाषा सगळ्यांना बोलून दाखवायचं आहे